हो मी नर्मदा देशपांडेंचं सीमांत हे पुस्तक वाचलेलं आहे आणि ते पुस्तक हे भारत पाकिस्तान फाळणीवरती आधारित होतं त्या पुस्तकामध्ये भारत पाकिस्तान याची या भारत पाकिस्तान या देशांच्या जेव्हा फाळणीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्या फाळणीदरम्यान काय काय लोकांच्या मनावरती परिणाम झाले त्यांना काय स्थित्यंतरं अनुभवावी लागली या सगळ्यांचं व्यवस्थित वर्णन त्याच्यामधे केलेलं आहे हे पुस्तक अजिबात राजकीय किंवा त्या वेळचं सामाजिक जीवन त्याच्यामधे पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं नाही आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट घेतलेली आहे एक नायिका आहे जी हिंदू धर्माची असते जिच्या मु मैत्रिणी ज्या आहेत त्या मुस्लिम धर्मातल्या आहेत आणि अशा हिंदू मुस्लिम ऐ या हिंदू मुस्लिम हे दोन्हीही धर्म एकोप्याने राहत असतात आणि भारत पाकिस्तान फाळणी जेव्हा होते तेव्हा त्या फाळणीच्या निमित्ताने या धर्मांमधे फूट पडायला लागते त्या आधी यांच्या मैत्रीमध्ये कधीही तसा तशी अडचण आलेली नसते पण या फाळणीमित्तानेती फूट पडते आणि एका हिंदू मुलीला काय काय अडचणींचा सामना करावा लागतो एका मुस्लिम तिच्या मैत्रिणीला काय काय अडचणींचा सामना करावा लागतो याचं यथावकाश दर्शन या पुस्तकामधे घडवलेलं आहे त्या मुलींना जेव्हा सांगता् जेव्हा आपला धर्म बदलून आपली नावं बदलून स्वतःची ओळख दुसऱ्यांना सांगावी लागते पूर्ण आयुष्य दुसऱ्या धर्माम एका धर्मात जन्म घेऊन दुसऱ्या धर्मामध्ये पूर्ण आयुष्य मनाविरुद्ध काढावं लागतं त्या वेळेला त्यांच्या झालेल्या मनाची अवस्था त्यांचे भावनिक हिंदोळे याच्याने खरोखर आपल्याला रडायला येतं आणि याच्यातून असंच नमूद केलेलं आहे नर्मदा देशपांडेंनी की फाळणी ही राज्यांची जमिनीची देशांची होते पण मनांची मनाची फाळणी ही कधीच होऊ शकत नाही ही देश आहे धर्म आहे जातिव्यवस्था आहे ही माणसाने तयार केलेली आहे पण देवाने किंवा जे जे काही आपला निसर्ग आहे या निसर्गाने कोणतीही फाळणी केलेली नाही आहे आणि म्हणूनच या मानवनिर्मित फाळणीमुळे एका लेखिकेच्या कि एका मुलीच्या किंवा तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यातली जी स्थित्यंतरं आहेत ती स्थित्यंतरं ऐकू वाचून ती आपल्या ला भावतात खूप आणि त्याच्यामुळे आपल्याला रडायला येतं आणि अशी फाळणी कधीही येऊ होऊ नये अशीच प्रार्थना या निमित्ताने मला करावी वाटते आहे